हॅलो हां सेंट थॉमसमधून बोलत आहे हां मला ॲडमिशनबद्दल विचारायचं होतं के जी वनलाच आहे तुम्ही पण तुम्ही कोण बोलत आहे ते जाणू शकतो मी अच्छा अच्छा तर मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती के जी वनला तर काय काय काय प्रोसेस काय ते सांगू शकाल का हां माझ्या मुलाची तो पाच वर्षाचा आहे सध्या

आणि त्याची ए त्याची एज पाच वर्षाचा आहे तो तर ते चालेल ना डॉक्युमेंट्स कोणकोणते लागेल ते सांगाल का हो ते तर आहेत हो म्हणजे पॅरेंट्सचे ना बरं बरं ठीक आहे ना हां तर तर मी काय म्हणतो ओके आणि फॅसिलिटीज काय आहे आपल्या

हां त्याची फी वगैरे काय राहील चार्जेस

पर इअर म म्हणजे त्याच्यात त्याच्यात डे स्कॉलर आहे की हे आहे फक्त शाळा झाली की सोडून द्यायचं की शाळा झाल्यावर पण मुलं तिथेच अभ्यास करून घ्यायचं नंतर सोडायचं म्हणजे दोन दोन वाजून संध्याकाळपर्यंत सगळं तुमच्याकडे डे स्कॉलर आहे

हे तुमचे ठीक आहे ना तुमची टीचिंग फॅकल्टी वगैरे चांगली आहे शिक्षक नाही बिलिंगसाठी नाही फक्त शिकवण्यासाठी म्हणतो आहे ओके ओके ठीक आहे ना

बरं ठीक आहे ना हा माझा नंबर आहे यावर तुम्ही आपल्या शाळेचा पत्ता सेंड करू शकता का हां मग क करून घ्या मग मी कॉले शाळेला भेट देऊन विचारपूस करतो स्वत अच्छा अच्छा थँक्यू